असा काहीे दिवस नसतो की जेव्हा असं वाटतं की मला आज चित्र काढायचं नाही आहे पण प्रॉब्लेम असा आही की चित्र काढण्यासाठी वेळच मिळत नाई कारण द् जे दैनंदिन काम आहे चित्र करणं एक तर आपलं मला काहीे पैसे वगैरे मिळत नाहीे माझा छंद म्हणून चित्र काढतो तर त्याच्यामुळे पैसे वगैरे मिळत नसल्यामुळे पोटापाण्यासाठी जे काम करतो ते तर करत राहायला पाहिजे तर त्या कामातून जर वेळ मिळाला तरच चित्र काढायला जमतं सुट्टीच्या दिवशी मी नक्कीच चित्र काढतो जर दुसरे काही कामं नसतील तर प्रेरणा अशे मिळते म्हणजे जर एखाद्याने एखाद्या चित्राचं माझं कौतुक केलं तर आणि त्याने सांगितलं की तू ह्याच्यावर पण चित्र काढून दे किंवा त्याच्यासोबतच स्केच काढून दे असं कोणी सांगितलं की मला भरपूर प्रेरणा मिळते कोणी सराहना केली आपल्या ज कलेची किंवा जर एखाद्या ठिकाणी मी गेलो तिथे एक वेगळंच असं निसर्गरम्य दृश्य दिसलं तर ते बघून मला प्रेरणा मिळते की त्याचं चित्र काढावं आणि दैनंदिन द् याच्यातून जर मला म्हणजे रात्रीच्या वेळी एखाद्या दिवशी असं वाटतं तर माझा थकवा घालवायचा आहे तर मी चित्र काढत बसतो रात्रीच्या वेळेस